भारताची आरोग्यसेवा ही फार वाईट आहे ती सर्वसामान्यांना परवडेल अशी नाही आहे फार महागडी महागडी दवाखान्याची बिले तसेच मेडिकल्सची बिले ही सर्वसामान्य लोकांना परवडणारी नाही आहे कारण त्यामागील कारण असं की इथे पे पेशंटची सेवेपेक्षा त्याच्याकडून किती प्रकारने किती जास्त प्रमाणात बिल मिळवले जाईल हेच डॉक्टरांचं ध्येय आहे पेशंटकडे लक्ष न देणे त्यानंतर त्यांना अवाजवी प्रमाणाच्या चाचण्या सांगणे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या सांगून त्याच्या माध्यमातून पैसा उकळणे तसेच वेगवेगळे प्रकारचे औषधे सांगणे आणि कारण नसताना किंवा कुठल्याही प्रकारची आवश्यकता नसताना आय सी यूसारख्या मोठ आय सी यूसारख्या युनिटमध्ये भरती करणे अशा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे घटक अवलंबून त्या पेशंटवर ह्या वेगवेगळ्या क्रियांचा भडीमार करून त्याला त्याला आर्थिक विवंचनेत पाडणे ही फार दयनीय व्यवस्था आपल्या भारतामधील आरोग्यसंबंधित आहे परंतु इतर देशामध्ये जर पाहायला गेल्यास तर इतर देशामध्ये सर्वात जास्त आरोग्यसेवावर खर्च जास्त प्रमाणात केला जातो तो भारतामध्ये केला जात नाही इत इतर देशामध्ये पे प्रत्येक पेशंटचा जवळपास हेल्थ इन्शुरन्स काढलेला राहतो त्यामुळे पेशंटवर होणारा खर्च हा त्या इन्श्युरन्सच्या माध्यमातून केला जातो म्हणून त्याला आर्थिक आर्थिक आर्थिकता फार कमी लागते आर्थिकमध्ये तो पेशंट जो आहे आर्थिक गरज तो फार कमी प्रमाणामध्ये हे होऊ शकते परंतु इन्श्युरन्स कंपनी असल्यामुळे तो खर्च इन्शुरन्स कंपी कंपनी पे पेला पेलून घेतात आणि पेशंट चांगल्या प्रकारे ठीक होतो आणि भ भारतामध्ये अशा प्रकारची योजना राबवली जात नाही भारतामध्ये इन्शुरन्सच्या योजना फार क्वचित प्रमाणात राबवली जातात आणि वेगवेगळे हॉस्पिटल्स हे वेग वेगवेगळ्या बिला बिलाच्या संदर्भात म्हणा किंवा वेगवेगळ्या चाचण्याच्या संदर्भात म्हणा अमाप पैसा हा इतर सर्वसामान्य पेशंटकडून पेशणकडून उकळून घेतात वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्यांचे वेगवेगळे मोठे दर आणि लागलेलं त्यामागचं कमिशन्स हे सुद्धा त्यामधलं एक फार महत्त्वाचं कारण आहे कारण की वेगवेगळे डॉक्टर्स ह्या वेगवेगळ्या चाचण्या करण्याकरता इतर डॉक्टरांकडे पाठवतात आणि त्यामध्ये त्यांचा एक आर्थिक हितंसंबंध जोपासले जातात त्यामुळे हा आर्थिकीय संबंधाचा भार हा सर्वसामान्य पेशंटवर पडतो त्यामुळे त्यामुळे पेशंट बऱ्या म ब बऱ्याप्रमाणे आर्थिक बोजाखाली येतो आणि बऱ्याच वेळा पेशंटना आपलं घरदार आणि आपापलेच आपल्याजवळची संपत्ती ही दवाखान्यामध्ये ह्या क्षुल्लक कारणामुळे नष्ट करावी लागते आणि त्यामुळे पेशंट हा डबघाईस येतो अशा प्रकारचे ही व्यवस्था आपल्या भारतातील झालेली आहे